बातम्यांमध्ये दाखवलेल्या गोष्टी आणि प्रत्यक्षात घडलेल्या घटनांमध्ये अनेकदा मोठा फरक असतो काही वेळा माध्यमं खोटी सनसनाटी बातम्या पसरवतात ज्यामुळे गैरसमज भीती आणि तणाव निर्माण होतो मी अनेकदा अशा खोट्या बातम्या पाहिल्या आहेत अशा बातम्यांमुळे समाजात तेढ द्वेष आणि विभाजन निर्माण होते यामुळे नागरिकांनी बातम्या पाहताना विचारपूर्वक आणि पडताळणी करूनच विश्वास ठेवावा जबाबदार माध्यमं ही समाजाच्या हितासाठी आवश्यक आहेत